हॅलो विदर्भ सुपरमार्केट अकोलामधनं बोलत आहे मॅडम बोला बोला मॅडम

अच्छा ठीक आहे अच्छा हे तुम्हाला घरातील सामान हवे आहे ठीक आहे मॅडम हे सर्व साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे ठीक आहे आणखीन काही हवं आहे याच्यामध्ये तुम्हाला अच्छा रीन साबण आपल्याकडे नाही आहेत अवेलेबल आपल्याकडे सर्फ एक्सेल आहेत तर तुम्हाला सर्फ एक्सल चालतील ठीक आहे हा भांड्याचे जे आहेत आपल्याकडे विम बार आहेत हा ठीक आहे तर हे जे आहे मी तुमचं सामान मी काढून ठेवते आहे तर तुमचं जे आहे टोटल बिल तीन हजार पाचशे रुपये झालेलं आहे तर मॅडम तुम्ही याचं पेमेंट कसं ऑनलाईन करणार की कॅश करणार आहात अच्छा आणि याची डिलेव्हरी तुम्हाला कशी पाहिजे आहे तुम्ही इथे मार्केटमध्ये येऊन शॉपमध्ये येऊन तुम्ही प पिकउप करणार आहात की तुम्हाला घरी पाहिजे आहे याची डिलेव्हरी ओके मॅम तुम्हाला जो आहे हा विदर्भ सुपरमार्केट जो आहे आपला तो गांधी मैदान आणि गांधी मैदान अकोला याच्यासमोर आहे तुम्ही इथे येऊन पिकउप करून घ्या मॅम शॉपचा जो आहे आपला दहा ते दहापर्यंतचा आहे हा ओके ठीक आहे मॅम ओके चालेल चालेल मी काढून ठेवते ते तुमचं सामान